मराठीमध्ये बोलताना तर मला कधीच काही अडचणी आल्या नाहीत हो पण लिहिताना भरपूर अडचणी आता सध्या येतात कारण लिहायचा सरावच राहिला नाही आहे कारण आता लॅपटॉपवर किंवा मोबाइलवरच सगळं काम चालतं त्यामुळे जेव्हा आपण हाताने लिहितो एखादी तर ग्रामरमध्ये एकतर भरपूर चुका होतात स्पेलिंग पण चुकते पहिली मात्रा की दुसरी मात्रा पहिली वेलांटी दुसरी वेलांटी हे काहीच कळत नाही तर त्याच्यामुळे लिहिताना भरपूर अडचणी येतात अजूनही कारण एक म्हणजे शाळेनंतर ते लिहायचा सराव पूर्णपणे तुटलेला आहे आणि आजकाल जे लिहिणं होतं ते पण फक्त लॅपटॉपवरच होतं फक्त सही करण्यासाठी पेन माणूस हातात घेतो